तर आपले भारताचे संपूर्ण देशाचे आपले महाराजा होते श्री श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची कथा किंवा यांचे जे केलेले ह्यांनी घडवलेले जे स्वराज्य हे प्रत्येकांना माहितीच आहे कशे त्यांनी आपला साम्राज्य उभा केला आपलं स्वराज्य निर्माण केला आणि या पूर्ण देशाला एक चांगली वाट दाखवली आज जे पण काय आहे फक्त त्यांच्यामुळेच आहे त्याने घडवलेले आपल्यांवर संस्कार आज ही तरी लोकांमध्ये दिसून येतात त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हा निर्माण केला आणि प्रत्येक प्रत्येक माणसाच्या आयुष्याला एक चांगला आणि एक ध्येय ठेवून आपला कर्तव्य आणि आपली प्रजा सांभाळली आणि प्रत्येक दिशेने सगळ्या लोकांचा चांगला विचार करून त्यांनी प्रत्येकांना सुखात आणि आनंदात ठेवले